हॅलो ओला हा नमस्कार मी सागर जाधव बोलतो आहे मी कॅब बुक केली होती के एम हॉस्पिटलच्या इथून हा तर मला आता मगासपासून ना एक दहा मिनटं दाखवली दहा मिनिटाची ना आता कमीत कमीत वीस मिनिटं झाली माझ्याकडे अजून कॅब नाही आली आहे प्लस त्याच्यामध्ये तो ड्राइवर कुठे अडकला आहे काय काही माहित नाही कॉलला रिस्पॉन्स करत नाही आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे आता सीन प्रॉब्लम असा झाला आहे की माझ्याबरोबर ऑलदेडी ना पेशंट आहे डिच्चार्ज भेटला आहे आणि त्याच्यासाठी मी कॅब बुक केली आहे तुमच्या ड्राइवरने फोन उचलत आहे मला तेच सांगत आहे की सर ट्राफिकमध्ये अडकलो आहे अहो मी सुद्धा हा हा मी सुद्धा इथेच राहतो मला सुद्धा माहिती आहे मी त्याला मघाशीच सांगितलं की तू बाबा ह्या रस्त्याने येऊ नकोस तू ह्या रस्त्याने ये जवळ पडेल नियर बाय आहे तुमचा ड्राइवर एवढा उद्धट आहे की मला सांगतो आहे की मला सांगू नका की कोणत्या रस्त्याने यायला पाहिजे आणि कोणत्या नाही मला जे मॅपमध्ये दाखवणार त्या रस्त्यानेच मी पण त्याला मी त्याला त्याला सुद्धा रिक्वेस्ट केली की बाबा माझ्याकडे पेशंट आहे सो तू लवकर ये ह्या रस्त्याने आला तर लवकर येशील तरीसुद्धा तो ऐकला नाही त्या छोट्या गल्लीमध्ये त्याने गाडी टाकली आणि गाडी तिकडे अडकून बसली आणि मला सांगत आहे सर ट्राफिक आहे मला यायला लेट होईल नाही तर पाहिजे तुम्ही कॅन्सल करा अहो कॅन्सल करा म्हणजे काय तुम्ही आता कॅन्सल केलं तर त्याचा चार्जेससुद्धा तुम्ही माझ्याकडूनच कट करणार ना म्हणजे हे बरं आहे की म्हणजे तुमच्या ड्राइवरने राईड पहिले एक्सेप्ट करायची नंतर आम्हाला कॅन्सल करायला लावायची त्याला त्याचा बेनिफिट भेटणार आमचे पैसे कट होतात ना मला काय माहित नाही एकतर तुम्ही तुमच्या ड्राइवरला नीट बोलायला शिकवा आणि मला आत्ता दुसरी कॅब अरेंज करून द्या नाही तर मी परत मेल टाकत आहे तुमच्या अगेन्स मला काही माहित नाही आहे हा